रोमांचक सहल माझी अजिंठा लेणी आहे अजिंठा लेणी ही डोंगरदऱ्यांमध्ये भरलेलं आहे पाच किलोमीटर पायी चालावं लागतं तिथे आतवर पोहचल्यावर दहा लेण्या आहेत दहा लेण्यांमध्ये अंधार गुडूप असतो लेण्या ऐतिहासिक आहेत पाहण्यासाख्या आहेत आणि रोमांचक आहेत तेथे पावसाळ्यात फार गर्दी असते उन्हाळ्यात तेथे एवढं उन्ह तापतं की तिथे जाता येत नाही फार स्ट्रगल करुन तिथे वरपर्यंत जाता येतं त्या लेण्या आतमधे बुद्धाच्या मूर्त्या आहेत मोठ्यामोठ्या आणि फार मोठ्या लेण्या आहेत